मराठी जर म्हटलं तर हे महाराष्ट्रात बोलणारी म्हणजे आपली मातृभाषा आहे आणि मला गर्व आहे मराठी होण्याचा तर तसंच शिवाजीराजांच्या काळापासून आपण जी मराठी आत्तापर्यंत बोलत आलेलो आहे तर मला गर्व आहे जर मराठी भाषेचे वैशिष्ट्य म्हटले तर हे राजेमहाराजांच्या काळातून आत्तापर्यंत सिद्ध होत आहेत आणि चांगली गोष्ट आहे की आपल्याला ही भाषा म्हणजे आली पाहिजेत भलेही ही भाषा फक्त इंडियातच बोलल्या जाते किंवा जर आपण जसं म्हटलं तर महाराष्ट्राच्या बाहेर खूप कमी लोकांना माहिती आहे मराठी भाषा पण तरीही आपल्याला गर्व असला पाहिजेत आपल्या भाषेबद्दल आणि मराठी म्हटलं तर मराठीत मराठी लोकांशी जर तसं म्हटलं तर खूप सारे सण वगैरे असतातच जे की आपण जे की जास्त फॉरेन वगैरे लोकांचे नसतात तितके सण तर आपल्या मराठीत भाषेत असतो म्हणजे जी मराठी भाषा आहे त्या भाषेसारखी शुद्ध भाषा कोणती नाही जर तसं म्हटलं तर हे अमृत म्हटलं आपण किंवा मराठी भाषेत असे खूप सारे शब्द आहेत जे की म्हणजे ऐकल्यावरच इतके छान वाटतात तर असे मला काही वैशिष्ट्य वाटते मराठी भाषेचेस आणि तशीच आपल्याला काही लोक असतात की जे मराठीसोबत हिंदी वगैरे मिक्स करतात किंवा इंग्लिश वगैरे मिक्स करतात तर मला असं वाटते की मराठी ही आपल्या आपोआप म्हणजे त्यामध्येस एक स्वतःची स्वतंत्र भाषा आहे आणि लोकांना जर कोणाला मराठी येत असेल त्यांनी शुद्ध मराठी बोलली तरच चांगलं राहील कारण की शुद्ध मराठी ऐकल्यावर असं वाटते की म्हणजे ऐकतंच रहावं काण की एकटीच भाषा आहे जर आपण हिंदीची म्हटली तर ती म्हणजे आपण नेहमीच्यास काळात अशे खूपसे लोक असे म्हणतच राहतात हिंदीबद्दल पण मराठी भाषाबद्दल कोणी इतके जास्त म्हणत नाही जर तसं म्हटलं तर तुलसीदास किंवा तुकाराम महारास जेही मराठी संत वगैरे आहेत यांनी इतकी छानशी कविता बोल वगैरे लिहिलेले आहेत त्यांच्या ग्रंथांमध्ये मांडलेले आहेत की जे सगळ्यांना वाचायला पाहिजेत